मी नुकत्याच जन्मलेल्या मुलांसाठी स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी मी पूर्णपणे त्याची खोली ही अशी एकदम स्वच्छ ठेवेल त्याचे जे कपडे असतील ते पूर्णपणे निर्जंतुकीकरण करेल पूर्णपणे फरशी असेल वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या स्वॅप करून घेईल पूर्णपणे मग आता निर्जंतुकीकरण केल्यानंतर बाळांचे जे कपडे असतील पूर्णपणे आणि ती खुली एकदम स्वच्छ करून वातावरण पूर्णपणे एकदम स्वच्छ असेल वेगवेगळे कपडे असतील बाळाला लागणाऱ्या गोष्टी असतील सगळ्यांचं निर्जंतुकीकरण करून ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित ठेवल्या जातील खिडक्या दरवाजे चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्या जातील येणारी हवा एकदम स्वच्छ असेल अशा प्रकारच्या गोष्टी ते मांडल्या जातील